हॅलो नमस्कार हा फोन परिवहन सेवा केंद्राला लागला आहे का अच्छा अच्छा मी ग्राहक सेवा क्रमांकावरती फोन केला आहे अच्छा तुम्ही त्याचे प्रतिनिधी बोलत आहात अच्छा अच्छा हो मला जरा चौकशी करायची होती मी काही दिवसांपूर्वी शाळेसाठी एक बस खरेदी केली आहे हो आणि मला सांगितलं गेलं आहे की अधिकाऱ्यांकडे त्याची नोंदणी करायची आहे हो ती आवश्यक आहे अच्छा ऑनलाईन रजिस्टर करायचं असं ते मला म्हटले होते बरोबर आहे आणि त्यासाठी एक स्लॉट बुक करायचा करायला लागतो असं ते मला सांगत होते अच्छा मला ह्याबद्दल जरा अधिक माहिती सांगाल का हो मला जरा तुमची मदत हवी होती बरं हा स्लॉट कसा काय ब्लुक बुक करता येईल आपल्याला अच्छा आधार कार्डची झेरॉक्स हो लायसन्स लागेल बरोबर अच्छा आणि इन्श्युरन्सचे डॉक्युमेंट अच्छा परमिटचं डॉक्युमेंट पाहिजे बरं त्याचे ओरिजिनल कॉपीज पण पाहिजे कन्फर्म करण्यासाठी बरोबर अच्छा मग ते पण डायरेक्टली डायरेक्टली अटॅच करू शक शकतो का ऑनलाईनमध्ये अच्छा बरं हे सगळे डिटेल्स घातल्यावरती आणि कन्फर्म झाल्यावर कसं कळेल आपल्याला मग त्याची जी रिसीट आहे ती आपल्याला डायरेक्ट तिथे दिसेल किंवा काय घरपोच येईल किंवा कसं काय मेलवरती येऊ शकेल किंवा तुम्ही व्हॉट्सॲपवरती पण डायरेक्टली येते नंबर टाकल्यावरती अच्छा हो माझ्या आधार कार्डला नंबर लिंक आहे बरोबर आहे अच्छा आणि त्याचे काय चार्जेस असतील हजार रुपये बरं अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही रिसीट पण डायरेक्टली मेल कराल आणि कन्फमेशन रजिस्ट्रेशनचा जो स्लॉट आहे तो बुकिंगचा पण कन्फर्मेशन मेल कराल ओके ती सगळे डिटेल्स घातल्यावरती डायरेक्टली मला हा मेल येईल तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती सांगू शकाल का ह्याचं कन्फर्मेशन मिळू शकेल अच्छा आणि ज्या तारखेला असेल त्या तारखेला ते पूर्ण होईल बरोबर अच्छा ओके थँक्यू